नमस्कार मी पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि दुर्दैवाने मी माझ्याकडून तो अर्ज ओळखपत्रासह हरवला आहे आणि तो परत मिळावा यासाठी मी प्रयत्न करतो आहे पण सापडत नाही आहे म्हणजे मी एका बॅगमध्ये तो ठेवला होता आणि कामानिमित्त एका ठिकाणी गेलो पण तिथं काही घाईगडबडीत ती बॅग कुठंतरी राहिली आणि नंतर ती सापडेनाच मला बॅग नंतर तिथं माझे काही मित्र वगैरे होते त्यांना विचारलं की ती बॅग कुठे सापडली का वगैरे पण ती बॅग काही सापडली नाही आणि त्या बॅगमध्येच तो अर्ज होता त्यामुळं तो अर्जही दुर्दैवानी हरवला आहे आणि मला त्याची गरज सध्या खूप आहे पासपोर्टसाठीची आणि ती त्या अर्जातून पूर्ण होणार होती पण आता दुर्दैवाने ती होणार नाही आहे तर यासाठी काही करता येईल का यासाठी हा फोन मी करत आहे आणि तुम्हाला काही जमत असल्यास काही करू शकाल का त्यासाठी काही व्हेरिफिकेशन वगैरे लागत असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काही कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर मी ऑफिसमध्ये येऊ शकतो पुढच्या दोनतीन दिवसात आणि त्याची जी प्रोसेस आहे ती पुढं आपण करू शकतो पण कृपया करून हा अर्ज जो हरवला आहे त्याबद्दल मी माझी चूक मान्य करतो पण कृपया करून मला लवकरात लवकर पासपोर्ट मिळावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू शकत असाल तर खूप बरे होईल आणि माझी एक मोठी अडचण यातून सॉल्व होईल पुढच्या दोनतीन दिवसात मी येऊ शकेन तुमच्या ऑफिसमध्ये काही व्हेरीफीकेशनसाठी तर जमल्यास मला लवकरात लवकर कळवताल तुमचा मी आभारी राहील